मी वाशिममधून ओरिओमा नेकलेस फाईव्ह सी हे नावाचे हेडफोन खरेदी केलेले आहेत ते चांगल्याप्रकारचे आहेत आणि त्याची चार्जिंगसुद्धा लवकर होते त्यानंतर चार्जिंग लवकर होते आणि बॅटरी बॅकअपसुद्धा चांगल्यापद्धतीचा आहे त्यानंतर ते वाटरप्रूफ आहेत ते म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मपेक्षा मला पंचेचाळीस रुपये कमी ने पडले कारण मी ऑनलाईन बघितले होते आणि दुकान जवळ असल्यामुळं मी ऑफलाईनच खरेदी केलेले आहे